साहेब माझ्या इलेक्ट्रिक मीटरचं रिडिंग जास्त येतं आहे असा माझा संशय आहे तर तुम्हाला एक विनंती आहे की माझ्या विजेचं जे मीटर आहे त्याची तपासणी करून ते बरोबर चालत आहे का आणि ते जास्तीचं तर रिडिंग दाखवत नाही ना हे कृपया मला सांगाल का जेणेकरून जास्तीचा बिलमुळे माझ्यावर जो आर्थिक ताण येतो तो सुसह्य येऊन माझा आर्थिक नुकसान टळेल धन्यवाद